जसं की तुम्ही मला सांगितलंत की तुम्ही सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये आहात तर मला सांगू शकता का की एखाद्या क तुमच्या कस्टमरने ग्राहकाने तु एखादा चुकीचा फीड फीडबॅक दिला चुकीचा तर मग त्याबद्दल तुम्ही काय करता खराब फीडबॅक दिल्यानंतर